ध्यान करणे हे खूप गरजेचे आहे ध्यान आपण जास्तीत जास्त अर्धा तास एक तास करू शकतो पण किमान रोज वीस मिनटं केले तरी चालते रात्री लवकर झोपून सकाळी लवकर जर साडेचार पाचच्या दरम्यान उठलात तर वेळ मिळतो आणि किमान अर्धा तास तरी माणूस ध्यानाला बसतोच सुरुवातीला हे असं होत नाही पण कंटाळा येतो आणि उगीचंच का बसतो आपण असं एकटे इतका वेळ असं पण वाटतं पण हे असं नाही सवय लागले की ते छान वाटतं आणि एकाग्रता वाढते ध्यान केल्याने एकाग्रता वाढते मन शांत राहतं बुद्धीला चालना मिळते आणि आपलं बघून आपल्या घरामधले लहान छोटे जे मुलं आहेत त्यांनाही आप घरातले आपले वडील आई असे करतात आपणही ध्यान केलं पाहिजे त्यांच्या पुढं हे एक नवीन काम हे आव्हानच म्हणता येईल त्यांनाही हे आवडतं करायला आणि ध्यान केल्यामुळे एकाग्रता तर वाढतेच वाढते पण आपलं मन खूप शांत राहतं किमान आपण रोज वीस मिनटं तरी ध्यान करायलाच पाहिजे